माझ्या कुटुंबातील लोकांना खाण्याची खूप आवड आहे तर मी त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ नेहमीच बनवत असते ज की जसे की नाश्तामध्ये जे आजकाल सगळ्यांनाच आवडते पावभाजी झालं पाणीपुरी झालं दोसा इडली उत्तपम वगैरे पण यामध्ये बरेचसे पदार्थ असे असतात की ज्याने आपल्याला पौष्टिक आहार मिळत नाही सो त्यासाठी कसं असतं की मी एक सप्लीमेंट म्हणून त्यांना ते जसं की जेवणामध्ये मी नेहमी सॅलड यूज करते त्याच्यामध्ये गाजर काकडी वगैरे आपण यूज करतो त्यानंतर जसं जे स्प्राउट्स असते मी अधूनमधून हे मटकी भिजू टाकते मूग आहे त्यानंतर चने आहे वाटाणे आहे तर यामधून बरेचसे आपल्याला पौष्टिक पदार्थ मिळतात त्यानंतर मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा पनीरची भाजी करते पनीर पण खूप हेल्दी आहे सो याने कसं असतं की आपलं जे डायट आहे ते बॅलंस होऊन जाते म्हणजे की जर का आपण जसं चायनीज वगैरे खात आहोत त्यामध्ये आपल्याला तेवढं पौष्टिक पदार्थ मिळत नाही पण साईड बाय साईड जर आपण या सगळ्या गोष्टी पौष्टिक पदार्थ खाल्ले तर त्याने ते बॅलंस कसं इक्वल डायटचं आहे इक्वली बॅलंस होऊन जाते तर यासाठी माझा पर्याय हाच असतो की मटकी वगैरे भिजवून त्याला मोड आणून ती खाऊ घालायची किंवा मग अधूनमधून ज्वारीची किंवा बाजरीची भाकर वगैरे करते ती पण खूप हेल्दी असते शरीरासाठी आणि सहसा जे दोसे वगैरे असते तर ते खूप कमी यूज करून म्हणजे त्याच्यामध्ये पण ट्राय करते स्प्राउट्स वगैरे थोडंसं मिक्स करून पेस्ट करून हे करून तर त्याने कसं पौष्टिक आहार दिला जातो सोबतच्या सोबत मी फळांना खूप महत्त्व देते कारण की फळं पण खूप आपल्याला पौष्टिक आहार देण्यामध्ये मदत करतात सोप आठोळ जे सिजनेबल फळं असतात म्हणजे दर सिझनला जे फळं येतात ते तर नक्कीच खाल्लंच पाहिजे कारण ते खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी आणि पौष्टिक आहारामध्ये तर मटकी कडधान्य वगैरे सगळ्या प्रकारचे घ्यायलाच हवे